महाविद्यालयाची पदवी घेतलेले असे बरेच जण ओळखीचे आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही का काम पण करतो किंवा नातेवाईकामध्ये पण भरपूर जणांनी पदवी घेतली आहे बी ए बी कॉम बी एस्सी धरले तर ब बऱ्यापैकी आहेत डॉक्टर्स आणि इंजिनियर्सपण आहेत तसेच दोघंजणं आहेत ज्या त्यांनी पीएच डी ही पूर्ण केली आहे म्हणजे माझ्या गावामध्ये पण दोन तीन जण आहेत स जे सध्या आता पीएच डी चा अभ्यास करत आहेत आणि ज्यांना मी सगळ्यांनाच बघतो की ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेत कारण शिक्षण भरपूर महत्त्वाचं आहे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत बदलते आणि तो योग्य मार्गाने जातो

मला असं वाटतं की सर्वांनीच य योग्य शिक्षण घेतलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी व्हाल म्हणजे एक तर तुम्हाला ज्ञान तर मिळतं आणि त्या आधारे तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचणआहे त्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी पण मिळते किंवा स्वतःचा व्यवसाय पण तुम्ही शिकून टाकू शकता असं मला वाटतं